नमस्कार मी सचित काका बोलतो आपल्याला महाराष्ट्र दर्शनाला जायचं आहे तर कसं काय गाडीचं भाडं वगैरे कसं काय द्या लागेल ते आपल्याला महाराष्ट्र दर्शनला पंढरपूरला जायचं आहे आळंदी देऊ आणि आपलं हे तुळजापूर भवानी असे त्या त्या मार्गात जे काही गावे लागतील ते आपण नंतर पाहू बुवा मग गेल्यानंतर हां हो काय मग थू हो का बरं मग आपल्या आपल्याकडे शीटा किती जातील सहा शीटा म्हणजे हो काय आणि तू सातवा सातवा राहील हो काय बरं त्याच्यानंतर मग तुझा तुझा खर्च वेगळा राहील काय मग हो काय हो काय नाही हे पाच सहा शीटा राहतील ना मग त्याला त त्या खर्च सांगा लागेल ना ड्रायव्हरचा खर्च आप बा हा तसं बोला लागेल ना त्याच्यासोबत पर पर क पर शीटीला किती रुपये खर्च येईल साधारण

हो का हो का तर बरं मी यांना जे आपले न्यायचे आहेत सीटा त्याला त्याला विचारपूस करतो नंतर बघू ठीक आहे